हॅलो हां नमस्कार मॅडम मी काल फोन केला होता तुम्हाला मी गायत्री बोलते आपलं काल काल कोणी जेंट्स होते त्यांच्याशी बोलणं झालं तर मी गायत्री बोलते मी पी एच डी करते आहे मी मुंबईला असते पी एच डी करते आहे आणि मला पुण्याच्या काही ठिकाणांना भेट द्यायची होती तर ठिकाणं माझी ठरलेली आहेत फक्त मला तुमची मदत अशी लागेल की तुमची गाडी ड्रायव्हर आणि एखादा गाईड मला लागेल कारण ना मी पी एच डी करते आहे तर मला जरा नीट माहिती मिळाली तर आणि प्रत्यक्ष माहिती मिळाली तर मला जरा सोयीचं जाईल तर माझ्या माझी ठिकाणं आहेत बालगंधर्व रंगमंदिर तुमच्या पुण्यातलं आहे ना ते आणि मॅडम तिथे एखादा गाण्याचा कार्यक्रम असेल ना तर तो थोडासा मला बघायला आवडेल कारण तो माझा अभ्यासाचा भाग चालेल दु हो कला दालनात का बालगंधर्वच्या मग तेही बघायला मला आवडेल तुम्ही ही चौकशी प्लीस कराल का कारण माझ्या ह्याच्यात चालेल दुसरं म्हणजे मला टाटा मोटर्सला भेट द्यायची आहे तर टाटा मोटर्सला कुणाकडे जायचं अपॉइंटमेंट वगैरे घेऊन ठेवाल का तुम्ही मॅडम नाही हो एका हो का अरे वा बरं बरं मॅ मॅडम मग काय करूया माहिती आहे का रात्रीची माझी झोपण्याची सोय तुम्ही जाधव गडला करा किती बरंच अंतर पंचवीस किलोमीटर आहे मला वाटतं माझा गुगल मॅप दाखवतो आहे पुण्यापासून पंचवीस किलोमीटर ठीक आहे माझ्या झोपण्याची आणि जेवणाची सोय तिकडे करा माझी रात्री मला एखादी लायब्ररी बघायची आहे तुमची पुण्याची कोणती सुचवाल अरे वा ती फार जुनी लायब्ररी आहे हां हो तेही हिस्टॉरिकलच आहे अगदी अगदी अगदी आणि शनिवार वाडा बरं मग हे सगळा प्रोग्रॅम तुम्ही माझा चॉकआउट कराल का प्लीज आणि मला एक चांगला ड्रायव्हर चांगली गाडी आणि हे द्या काय म्हणतात त्याला एखादा मला गाईड द्या बुवा कारण हे बाकी सगळं मला माहिती त्याने दिली पाहिजे शनिवार वड्याची ब्रिटिश लायब्ररीची वगैरे नाही का हां हां मेल आय डी पाठवते ना मी हो हो हो हो हो हो ओके अच्छा मग तुमचे बँक डिटेल्स किंवा असं काही पाठवा मला कारण माझं यायचं नक्की आहे आणि गाडी जरा चांगली द्या हो जरा ए सी आणि दिसायला अतिशय उत्तम अशी कारण म्हणजे माझ्या स्टेटसचा प्रश्न आहे आणि त्या मंडळींच्या मनावर माझं इम्प्रेशन चांगलं झालं पाहिजे ना हो चालेल ना मग तुम्ही मला असं काम करता का एम जी हेक्टर आहे का तुमच्याकडे हां मग त्याचेच रेट्स पाठवा मग बाकीचे पॅकेजेस नको बिकॉज मला कम्फर्टेबल गाडी पाहिजे आहे तर तुम्ही प्लीज मला मेल करा ह्या सगळ्या गोष्टी आणि मग मी तुम्हाला अगदी अगदी मी गायत्री धोंगडे

ओके आणि मला तुम्ही जे पाठवलंत ना की माझं एम जी हेक्टर नक्की आहे तर मी तुम्हाला ताबडतोब हे करते रक्कम पाठवून देते बँक डिटेल्स पाठवा आणि मग तुम्ही मला रिसिट पाठवा ओके थँक्यू मॅडम आपलं नाव काय श्रुती थँक्यू श्रुती थँक्यू सो मच बाय